हां भाऊ किती वाजता गाडी पाठवता तुम्मी तुम्हाला सात वाजताचा टायमिंग दिला होता ना अजूनपर्यंत आले नाही आता नऊ वाजत आहे आम्हाला आता चार पाच ठिकाणी फिरायला जाचंय कामटी आहे दीक्षाभूमी आहे नागलोक आहे धम्मनाग आहे इकडे हशासनी आहे चिखलदरा आहे इकडं रामा डॅम पण आहे आपलं बोरधरण पाहायला जायचंय म्हणजे एवढे ठिकाण झाले पाहिजे ना मग अजूनपर्यंत तुमची गाडी आली नाही कसं करायचं मग आता तुम्ही लवकर या आले तर ठीक आहे एवढा म्हणजे साडे नऊ पर्यंत तुम्ही पोहोचलात तर ठीक आहे नाहीतर मग आम्ही दुसरी गाडी बोलू मग म्हणाल नको की ब आम्ही तुमा तुम्हाला आमचे पैसे द्यावं लागेल बुकिंगचे काही आम्ही पैसे काही परत करणार नाही दुसरी बघू गाडी बुक करू